पाच हजार दोनशे एकोणनव्वद सात लाख दोनशे बावन्न आठ लाख तीनशे एकोणपन्नास दोन लाख दोनशे पन्नास पाच लाख तीनशे छपन्न